नमस्कार नगरपालिका कचरा विल्हेवाट विभाग हां माझं नाव स्नेहा नंदकुमार घोलप अलीकडंच मी इकडे साताऱ्यामध्ये शिफ्ट झाले आहे हां काय झालं आहे मी नोंदणी केली होती कचरा विल्हेवाटसाठी आमच्या इथे खूप जास्त प्रमाणात आमच्या बिल्डिंगच्या बाहेर खूप कचरा पडलेला असतो हां त्यासाठी एक तक्रार पण केली होती आणि विनंती अर्ज देखील केला होता तर त्याचं कुठपर्यंत आलं आहे यासाठी चौकशीसाठी फोन केला होता हां सेवा संदर्भ क्रमांक आहे माझ्याकडे हां एक मिनिट मी बघून सांगते हां लिहून घ्या ए आर पी सी झिरो दोनशे एकोणनव्वद हां माझं तो न क्रमांक आहे हां हां हां हो राजवाड्याच्या पा पाठीमागे शाहूपुरी एक्झॅक्टली नाही राजाच्या राजवाड्याच्या पाठीमागे मंगळवार तळ्याजवळ हो हो हो नाही खूप दिवसापासून कचरा आहे मी म्हणजे इथे जवळजवळ आता तीन महिने झाले शिफ्ट झाली आहे मी पण भयंकर कचरा आणि खूप दुर्गंधी आहे तिथे शेजारून येऊ जाऊसुद्धा वाटत नाही आहे आणि बर त्याची साफसफाई पण रोज होत नाही आहे आणि तो कचरा पहिलाच आहे त्यामुळं जास्त क प्रमाणामध्ये अजून माणसं येता जाता कचरा टाकतात हो त्याची लवकरात लवकर विल्हेवाट करा हो नाही नाही विनंतीच आहे माझी मी तसा अर्ज पण दिला आहे एक तक्रारसुद्धा केलेली आहे पण कोणी काही इकडे फिरकलंच नाही आहे पर घंटा गाडी पण आमच्या एरियात येत नाही आहे येते आहे तर ती अशा वेळेला येते की आम्ही सगळं ऑफिसला निघून गेलेलो असतो दुपारच्या वेळेत येते घरी कोणच नसतं आहे कचरा टाकायला हो त्या कचऱ्याची विल्हेवाट फक्त करा आणि हां हो तेवढंच फक्त हां माझा तो नंबर आहे त्याची तक्रार मी नोंदवलेली आहे त्याचं ऑनलाईन मला अपडेट मिळेल का कधी येतील किंवा काय हो चालेल त्या नंबरवर माझ्या ईमेल आला तरी चालेल हो हो त्या नंबर नंबर देताना ईमेल आय डी आणि फोन नंबर मी दिलेला आहे त्याच्यावर मेसेज केला तरी चालेल पण प्लीज सर प्लीज जरा लवकरात लवकर केलं तर बरं होईल कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे तो कचरा कुजतो आहे अतिशय दुर्गंधी येते आहे आणि उगाच आजाराला वेगवेगळ्या निमंत्रण हो हो हो आणि घंटागाडीचं बघा जमलं तर जरा सकाळची आली तर आम्ही सगळं ऑफिसला जाण्याआधी आमचा घरातला पण कचरा टाकता येईल आम्हाला हो चालेल ठीक आहे ठीक आहे थँक्यू माहिती दिल्याबद्दल थँक्यू क तेवढं सांगा फक्त हो हो ठीक आहे थँक्यू